नमस्कार मी अश्विनी भोज आजच्या आजच्या या प्रदूषण काळात खरं तर झाडी वेलाचे खूप महत्त्व आहे सुरवातीला ग्रामीण भागांमध्ये झाडांची लागवड खूप मोठ्या प्रमाणात होत असे पण आता आधुनिकीकरणामध्ये शहरांमध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांसाठी झाडांसाठी खूप अपुरी जागा मिळते त्यामुळे खरं तर लोक ज झाडांची अपुरे जागेमुळे वेगवेगळ्या छोट्या मोठ्या कुंड्यांमध्ये झाडांची लागवड करतात या झाडांना खूप जपून त्यांचे मोठे करतात त्यांना फुले पाने त्याची छान निगा राखल्यानंतर त्याचे भरभरून पाने फुलांनी गच्च भरते तसेच आजकाल ह्या सुंदर अशा मोहक सु सुंदर फुलांची लागवड जास्त प्रमाणात होते मी तर अक्षरशा माझ्या गच्चीवरती माझ्या गॅलरीमध्ये सु फुलांची फुलांची फळांची खूप मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे माझे माझे गच्चीवर तर खूप सुंदर गार्डन झालेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे फुले मी फुलांची झाडे मी माझ्या कुंड्यांमध्ये लावलेली आहेत तेथे खूप सुंदर मोगरा तर खूप सुंदर छान पद्धतीने असा खूप मोठा झालेला आहे त्याला विविध प्रकारची फुलांचा सुवास देऊन जातो तो मोगरा म्हणजे मनाला दरवळून टाकणारा मोगरा असा मला खूप आवडतो त्यामुळे मोगऱ्याची मी अक्षरशः तीन वेली लावलेली आहेत माझ्या गॅलरीमध्येे माझ्या गच्चीवरती आणि माझ्या पाठीमागे म्हणजे माझ्या घराच्या पाठीमागच्या थोड्याश्या जागेमध्ये खूप सुंदर पद्धतीने असे मोगऱ्याच्या झाडाची वाढ झालेली आहे तसेच अबोली जुई गुलाब काटे कुरांटी या सुंदर अशा फुलांची झाडे ही खूप छान पद्धतीने वाढलेली आहेत